बरं हर हरकत नाही ना घ्यायला अतिशय एखादे काय आता आपले मुलं नातवंड सगळे शहरात राहतात इकडे आल्यानंतर कुठेतरी तो विसावा आनंद मिळावा घरगुती वातावरण राहावं थोडा बदल राहावा धावपळीपेक्षा त्या जीवनापेक्षा त्यामुळे हरकत मुळीच नाही आहे घ्यायला आणि शेवटी शांतता कुठेतरी हवी असते माणसाला तर आणि हे वातावरण छान असतं त्यामुळं हरकत नाही बघायला आपला आवाक्यात असेल तर जरूर बघावं तीस हज हे जरी सगळं खरं असलं तरी मात्र एक आहे की एकदम म्हणजे आ आपण पांघरुण पाहून पाय पसरावं म्हणजे पुढच्या पिढीलाही त्रास नको न आपल्यालाही घेताना आनंद हवा चालेल ना काय हरकत नाही बघायला म्हणजे जास्त आपल्याला हे बघा सगळं सोय बघा हो हो

काही हरकत नाही ना छान हं हो हो एखादं कुटुंब पुन्हा तिथे जगेल ना एखादं कुटुंब ठेवता येईल छानपैकी नाही का त्यांचंही उदरनिर्वाह होईल आपल्यालाही बदल गेल्यानंतर सगळं एक चेंज होईल सगळ्यांना होय की नाही त्यामुळे हरकत नाही बघायला

चालेल चालेल ठीक आहे